हो मला वारंवार फिरायला जायला आवडते स्थानिक ठिकाणी तसेच राज्याच्या बाहेर देखील मी फिरायला जाते मला साधारणपणे उत्तराखंड किंवा उत्तर पूर्व राज्य जी आहे तिथे फिरायला खूप आवडते कारण त्या राज्यांमदे निसर्गरम्य वावरण खूप छान असते तसेच तिथले स्थानिक लोकं निसर्ग अशी खूप जोडलेली असतात त्यांना निसर्गाबद्दल प्रचंड आपुलकी वाटते आणि तिथली शांतता तिथले डोंगर दऱ्या ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आकर्षित करतात तिथे जाण्यासाठी तसेच तिथला जो प्रवास असतो डोंगर द्यांमनं तो खूप बुरळ पाडणारा असतो त्याच्यामुळे तिथे सतत जावं असं वाटतं अनेकदा भेट द्याविषी वाटते तिथले खाद्यपदार्थ तिथली संस्कृती हे खूप बघण्यासारखं आहे आणि तो देखील आपल्या भारताचा भाग आहे असं मला वाटतं आणि आपण नेहमी वर्षातून एकदा का होईना अशा प्रवासाला गेला पाहिजे मी साधारणतः पावसाळ्यानंतर आणि उन्हाळ्याच्या आधीचा जो काळ असतो त्या काळात प्रवास करायला जास्त आवडतो किंवा पावसाळ येण्याच्या आधीचा जो एक महिना असतो त्या दरम्यानदेखील ही ठिकाणं फिरायला खूप सुंदर असतात तर अशा ठिकाणी शांतता असल्यामुळे असं वाटतं की पाच दहा दिवस तिकडेच राहावं किंवा तिथल्या निसर्गा शी फोटोग्र फोटोग्राफी करावी तिथल्या लोकांचे विचार जाणून घ्यावे त्यांची भाषा जाणून घ्यावी त्यांची खाद्य संस्कृती जाणून घ्यावी म्हणून तिथे प्रवास करायला मला खूप आवडतं